मागील काळात काही सुविधा वगैरे आमच्या गावात होत्या नाहीत तेव्हा नाही दग दगडाचेच रस्ते असायची आत्ता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्हाला रोड वगैरे बनवून मिळाला आहे आधी कॉले म्हणजे शाळेला जायला वगैरे खूप त्रास होत होता पण आता खूप डेव्हलपमेंट झाल्यामुळे रस्ते वगैरे बनले आमच्या गावात रस्ते वगैरे बनले आहेत आधीच्या काळात बैलबंडीवरच रोज लोक प्रवास करायचे पण आत्ताच्या काळात आमच्याकडे मोटरसायकल वगैरे आले आहेत व शाळेत सुद्धा मुले मोटरसायकलने जात आहेत आणखी आमच्या गावात आधी पाणीची सुविधा नळांची सुविधा नव्हती पण आता डेव्हलपमेंटमुळे आणि सायन्स आधुनिक जगामुळे आत्ता आमच्या गावात पण पाण्याची नळांची सुविधा चालू झाली आहे व लोकांना यांचा लाभ मिळत आहेत